भारतामध्ये खूप काही अशी आकर्षक स्थळे आहेत जसे की वाराणसी मुंबई अजिंठा वेरूळ त्र्यंबकेश्वर टिप्पेश्वर असे भरपूर काही स्थळे आहेत जसे स वाराणसी हे यू पीमध्येे स्थित आहे तिथे सारनाथ आहे तिथे भव्य अशी मोठी गौतम बुद्धाची मूर्ती स्थित आहे वाराणसी हे खूप आकर्षक आणि दिव्य आणि सुंदर शहर आहे वाराणसीमध्ये संपूर्ण देवांचा वास आहे असे म्हटले जाते वाराणसीमध्येे काशी नगरी स्थित आहे जी स्वतः महादेवांनी प्रकट होऊन स्थित केलेली आहे आणि ती त्यांची सर्वात प्रिय आणि अतिप्रिय अशी नगरी आहे त्यांची सर्वात प्रिय नगरी आहे तिथे बघ ण्यासाठी असे खूप काही स्थान आहेत जसे की कालभैरव मंदिर विश्वनाथ ज्योतिलिंगजी तेथील सर्वच प्रसिद्ध आहे तुलसीदास मंदिर त्रिदेव मंदिर आणि एक तिथे जागृूत असं हनुमान मंदिरसुद्धा आहे सगळ्यांना आकर्षक आणि महत्त्वाची म्हणजे तिथे गंगा आरती गंगा आरती जिथे लाखो लोकं एकाच वेळेस जमलेले असतात त्या आरतीला उपस्थित असतात आणि भरपूर काही असे बघण्यासारखे तिथे स्थळे आहेत तसेच भारतामध्ये मुंबई हे शहर फिरण्यासाठी खूप सुंदर आहे ते म्हटले जातात मुंबई ही आपली दुनिया आहे तसेच ते मुंबई शहर आहे तिथे सुंदर असे महालक्ष्मी मंदिर आणि हाजी अली दर्गासुद्धा आहे हाजी अली दर्गा हा समुद्राच्या एका छोट्याशा तिबेटावर स्थित आहे जो पाण्याच्या मध्यभागात स्थित आहे आणि तिथे आकर्षक असे गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल पण आहे जुहू चौपाटी मरायण ड्राईव्ह असे भरपूर काही ठिकाणे आहेत तिथे फेमस असे हिरो हिरोन्सचे बंगले पण आहेत असे खूप काही स्थळे आहेत भारत हे खूप सुंदर आहे आणि तिथली स्थळे पण खूप सुंदर